भारतातली पहिली आहे डान्स कथ्थक शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये गॅदरिंग होत असते गॅदरिंगचे दिवस ज्या गॅदरिंग होत असते गॅदरिंगमध्ये नाही का पाच सहा दिवस दिले रा जात असते आमच्या शाळेमध्ये आणि पाच सहा दिवस प्रॅक्टिस चालत असते शेवटल्या दिवशी मग गॅदरिंग होत असते सगळेजण तिथे जमा होत असतात शाळेमध्ये नंतर डान्स करायला लावत डान्स करताना एखादी गाणं जे राहते ते गाण्यावर आपल्याला डान्स करावं लागते गोंधळ असलं तरी गोंंधळावर डान्स करावं लागते गोंधळ घाल करताना पातळ घालायचं छान मोकळे केस ठेवायचे छान कपाळाला कुंकू लावायचा त्याच्यानंतर आपण त्या गाण्यावर डान्स करायचा गोंधळावर आणि अजून एखादी हां ढोलकीच्या तालावर किंवा काहीच्यावर हा याच्यावर डान्स असला तर पातळ घालून छान पायात घुंंगरू घा बांधून छान डान्स करू म्हणजे वेणी वगैरे सगळं छान घालून डान्स करायचा